हो मी रामायण आणि महाभारत वाचलेलं आहे उत्कृष्ट राजा कसा असावा हे या रामायणामध्ये सांगितलं आहे राम हा खूप छान आणि खूप चांगला उत्कृष्ट राजा होता त्यानी कसं आपलं जनतेवर आदर्श ज आदर्श राज्य कसं चालवावं हे त्या रामायणामध्ये रामानी सांगितलेलं आहे आणि मा म्हणून भगवद्गीतामध्ये पण असं सांगितलं आहे की आपण क आपल्या जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीत आपण कसं ते डील केलं पाहिजे आपण त्याच्यावर कसं सामोरं गेलं पाहिजे हे भगद्गीतामध्ये सांगितलं आहे आणि भगवद्गीता श्रीकृष्णानी अर्जुनाला सांगितलेली आहे ज्याच्यात सांगितलं आहे की आपला आपण आपल्या समस्या ला खूप चांगल्यानी हल केलं पाहिजे जे आपल्या पुढच्या जीवनासाठी खूप चांगली गोष्ट आहे आपल्याला त्यातून खूप काही शिकायला पण मिळते असं ते आणि भगवद्गीता रामायण हे गोष्ट असे पुस्तकं वाचल्या गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला खूप माहिती मिळते ती आपल्या धा धार्मिक गोष्टी आहेत